हां हां बोला हां

हां अरे बापरे हो का हो पण आता थंडीचं जायचं आहे का काश्मीरमध्ये नाही ते सगळं कबूल आहे पण काश्मीरमध्ये जास्त थंडी असेल मला नाही सहन झालं अगोदरच तर मग परत साधन नाही

बोट हाऊसमध्ये असेल का बोट हाऊसमध्ये मिळेल का तिथे आणि साईटसीईंग वगैरे साईटसीईंग वगैरे मग

हां हां हां अ ठीक आहे पण आपल्याला नेपाळला पण जायचं होतं ना नेपालला पण जायचं होतं ना नेपाळ कॅन्सल करायचं का मग नेपाळ कॅन्सल अच्छा अच्छा च्छा मग असं जा जाण्या येण्याचं वगैरे काय म्हणजे फ्लाईटमध्ये का ए सी ट्रेननी का काय म्हणजे की कसं म्हणजे जाण्याची सोय कशी

अच्छा मग ते वैष्णव देवी वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये काश्मीरमध्ये वैष्णव देवी वगैरे ते नाही आहे न त्याच्यामध्ये कारण ते असेल तर आपल्याला हे हेलिकॉप्टरच बुकिंग करावं लागेल ते नसेल तर ह नुसतं काश्मीर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही मला नाहीतर चढणार बिडनार नाही मी कुठे नाही का हो ना हां नाही आणि ते चढनं पण येतं ना परत चढनं पण येतं ना परत नाही का चढायला नाही पाहिजे आणि सहन झालं पाहिजे फक्त आपल्याला हां त्यांचे हां चालेल ना आपण मग मग घरी आल्यावर परत आपण डिस्कस करू याच्यावर पुढच्या आठवड्यात आपल्या बाकीचे काही नाही ना प्रॉब्लेम पुढच्या आठवड्यात आपले म्हणजे हां तर आपण दोघं जाऊ मग भेटायला आणि केव्हा ठरवू की म्हणजे कुठले द तारखा कुठल्या त्यावेळेस आपल्या आपलं दुसरं काही प्रॉब्लेम हे नाही येत नं का ॲडजस्टमेंट नाही येत नं कुठल्या एंडला तेव्हा म्हणजे आता एकदा मी बघते आपलं काही प्रोग्रॅम्स वगैरे आहे का कोणाची लग्न आहे का किंवा काय ते बघू आपण आणि त्याच्यानंतर ठरवू आपण म्हणजे ते ठरवूच आपण शक्यतो जाऊच म्हणजे पण बाकीचे पण काही आपल्या हां हां चालेल चालेल मग आता तुम्ही असं करा आता तुम्ही घरी या आपण डिस्कस करू आणि मग फायनल करून टाकू आपण मग हं चा चालेल ना चालेल चला मग हं हो हो ठीक आहे ठीक हां चालेल चालेल ओके भेट ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हो हो निघा तुम्ही हो चालेल अच्छा बाय ओके बाय हां हां हां